ग्रंथामध्ये मुख्य ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे आणि तो ग्रंथ अर्जु अर्जुनाला श्रीकृष्णानी गीता सांगितली का तर म्हणजे य युद्ध करायला सांगितलं पण अर्जुन म्हणाला आपलेच सगळे माणसं आहेत आपण युद्ध कसं करायचं तर यांनी मग त्या वेळेस अर्जुनाला गीता सांगितली हा आपला फार पवित्र ग्रंथ आहे दुसरा ग्रंथ श्री श्री गुरुचरित्र ते दत्तां दत्तांविषयी आहे सर्व त्यांची चरित्रं वगैरे आपल्याला ऐकायला भेटतात पाहायला भेटतात आणि तिसरा ग्रंथ आहे श्री रामायण रामायणामध्ये तर आपण रामाचं हे घ्यायलाच पाहिजे ते तत्त्व रामाचं एकतत्त्वी एकपत्नी एक जीवन असं त्यांचं आहे ते आपण सर्वानी अंगीकारलं पाहिजे हे ह्या मोठा त्याच्यामध्ये अर्थ आहे आणि तो आपण सर्वांनी जोपासावा आणि तिसरं आहे श्रीराम प्र स्वामी चरित्र त्यामध्ये स्वामी चरित्र म्हणजे श्री स्वामी समर्थांनी सर्वच सगळ्यांना अनुभूती दिलेली आहे छान अनुभूती दिलेली आहे त्यामुळे हा ग्रंथसुद्धा तेवढाच पवित्र मानला जातो आणि पहिलाप्रथम म्हटलं तर गणेश पुुराणे हे घ्यायचं गणेश पुुराणामध्ये सुुद्धा गणपतीविषयी खूपच छान आपल्याला उदाहरणं बघायला भेटतात त्यांची प्रचीती ह्या बघायला भेटते ग गणेश पुुराणामध्ये आणि रामरक्षामध्ये आपण त्याच्यामध्ये सर्व आपल्या अवयवाविषयी सगळे म्हणजे काय काय केलं काय काय कोणती मंत्र म्हटले त्याविषयी आपण ते रामरक्षा म्हटलं तर आपले सर्व सर्व दुःख निवारण होते